हा हॅलो हो बोला अरं छोटा का आपल्या हिंगोलीहून होते बघा दोन एक हजार होईल किती जणं पाच जणं आहे का पाच म्हणलं तरी तरी दोन अडीच अडीच लागतील बा

चौदा रुपये किलोमीटर हा सगळीकडं तेच चालू आहे

आहे पण आता ते वेळ आमचा दिवस चालला ना त्याच्यामध्ये तुमचं पन्नास किलोमीटर आहे जा जाणं आहे तुमचं येणं आहे तुम्ही थांबवाल थोडं दिवस घालवाल तिथं मुक्काम वगैरे आहे काय हां मग त्याच्यामुळं ना मुक्काम म्हणलं की जरा आम्हाला कसं आहे दुसऱ्या दिवसाचं जरा भेटते नाही भेटते त्याच्यामुळं सगळा विचार करून आम्हाला सांगावे लागते भाडं असं आहे रं आखरी बा पाचशे कमी द्या दोन हजार करा तुम्ही बोला ना तुम्ही की किती पाहिजे तुम्हाला तुमचा काही सांगा ना आकडा अठराशे अहो आता ती काय मग तुमच्याकडं ठेवा नाश्ता पाणी आमचं सगळं राहणं

होईल का सकाळी तरी किती वाजता यायला लागेल आठला बरं बरं बरं बरं आठ वाजता का बरं बरं बरं मग चालतं आहे मग येतो हा पाचच माणसं आहेत ना बरं बरं ठीक आहे येऊ मग सकाळी हां चालतं आहे हां ठीक आहे